हॅलो विमान कंपनीला फोन लागला आहे का मी साक्षी पाटील बोलते मी एका फ्लाईटचं टिकीट बुक केलं होतं चोवीस तारखेची फ्लाईट आहे ती चोवीस जॅनेवारी तर मग चोवीस जानेवारीला ती दुपारी दोन वाजेची फ्लाईट आहे मुंबईवरून तर मी ते बुकिंग करताना ते इकोनॉमी क्लासमधून केलं होतं पण मला आता ते चेंज करायचं आहे ते इकोनॉमी क्लासमधून बिझनेस क्लासमध्ये अपग्रेड करायचं होतं हं त्या संदर्भातच मी तुम्हाला कॉल केलेला आहे आत्ता तर मला ते इकॉनॉमी क्लासमधून बिझनेस क्लासमध्ये अपग्रेड करता येईल का नाही का पण बघा ना न जर जमलं तर बघा कारण की मला गरज आहे त्याची इकनॉमी क्लासमधून बिझनेस क्लासमध्ये करायची कारण की आधी मी काही कारणास्तव ते इकोनॉमी क्लासमध्ये बुकिंग केलं होतं पण मला आत्ता बिझनेस क्लास थ्रू बुकिंग करायचं आहे तर मग बघा झालं तर कळवा मला तसं काही कागदपत्रांची ग जर गरज असेल तरीही मला तुम्ही सांगू शकता मी ते कागदपत्रही तुम्हाला उपलब्ध करून देईल आणि काही पैसे एक्स्ट्रा पाहिजे असेल तरीही मी द्यायला तयार आहे कारण की मला त्याची गरज आहे हां जमलं तर बघा तुम्ही करू शकाल का नाही तेही सांगा मला हो आणि हो ते जमलं तर बघा करा तेवढं आणि तुम्हाला करता येईल का नाही तसं सांगा मला जर तुम्ही करून देणार असेल तर तसंही कळवा जर नसेलच करून देणार तर मग मला माझं दुसऱ्या म्हणजे हे फ्लाईट कॅन्सल करून मग दुसऱ्या फ्लाईटचं बुकिंग करायला आणि जर मी ही फ्लाईट कॅन्सल केली तर तुम्ही मला रिफंड करून द्या हो मग मी दुसऱ्या फ्लाईटचं टिकीट वगैरे बुक करून मग बघते जर झालं तर करते हां पण जर तुमच्याकडून जर झालं ह्याच फ्लाईटचं जर झालं तर चांगलंच आहे हो हो मी तसं पैसेही द्यायला तयार आहे एक्स्ट्राचे हो तेवढं अपग्रेड करायचं बघा मी पैसेही एक्स्ट्राचे पैसेही द्यायला तयार आहे आणि अजून काही जर हेल्प लागली तर तसंही सांगा मला हो चोवीस तारखेची आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजेची फ्लाईट आहे मुंबईवरून इकनॉमी क्लासमधून बिझनेस क्लासमध्ये अपग्रेड करायचं आहे नाही आधी इकनॉमी क्लासमध्ये केलेलं मी आता मला बिझनेस क्लासमध्ये अपग्रेड करायचं आहे ते हो मला तसं कळवा हो मला तसं कळवा तुम्ही क करणार आहे की नाही नाहीतर मग मला दुसरा ऑफिसमध्ये जाऊन प्रयत्न करायला आणि जर नाहीच झालं तर मला तसं ही फ्लाईट कॅन्सल करून दुसऱ्या फ्लाईटचं बुकिंग वगैरे करायला हो हो मग तसं सांगा मग मला दुसऱ्या फ्लाईटचं बुकिंग करायला ठीक आहे ठँक्यू